शेतीमधे वापरले जाणारे साधन नांगर वखर तिफन डवरा अशी साधने शेतीमधे वापरतात नांगराचा उपयोग शेतीमध्ये जमीन खोदून ती भुसभुशीत करणे व पुढे चालवून पेरणीकरता तयार करणे असे काम नांगराचे असते नांगर लहान व मोठे असे दोन्ही प्रकारचे असते काही वेळा ट्रॅक्टरने सुद्धा शेत नांगरले जाते नांगरणीनंतर वखर शेतात फिरविले लागते वखरामुळे मातीत खालीवर होऊन नांगरणीनंतर वर आलेले ढेकळे फोडून त्याला बारीक करायचे काम वखरामुळे होते त्यानंतर जमीन भुसभुशीत होते नंतर तिफण तिफणाद्वारे शेतात बिया टाकल्या जातात म्हंजे पेरणी केल्या जाते योग्य बी पडण्यासाठी तिफणाचा वापर केला जातो पेरणीनंतर पिके जमिनीवर आल्यानंतर त्यामध्ये गवत तण मारण्यासाठी डवरा हा प्रकार उपयोगात आणावा लागतो ह्या सर्वाचे युतीमुळे शेतात उत्पन्न चांगली येते हा हेतू शेतकरी या उपकरणाद्वारे पूर्ण करतो